स्मार्टफोन आपल्या आयुष्यामध्ये आल्यापासून सगळ्यांची लाईफ खूप ईझी झालेली आहे म्हणजे कॉन्टॅक म्हणजे कॉल कॉलिंगपासून ते प्रत्येक इन्फर्मेशन पोचवण्यासाठी स्मार्टफोनचा खूप उपयोग केला जातो तसेच तुम्हाला कुठली नवीन नवीन माहिती करायची आहे तर आता वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आले आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा माहिती भेटते पूर्ण डिटेलमध्ये माहिती भेटते त्याच्यानंतर स्मार्टफोन म्हणजे त्याच्यामध्ये खूप काही गोष्टी आपल्याला भेटतात इन्फर्मेशन तर भेटतेच डेटा पण आपण त्यात स्टोर करू शकतो आपली फाईल कुठची असेल तर स्टोर करू शकतो प्रत्येक मोबाईलचे वेगवेगळे फंक्शन्ज असतात जर ते माणसांना समजले तर ते माणूस ते सगळं यूज करू शकतो त्याचा प्रॉपर त्याच्यानंतर अजून स्मार्टफोनचे फायदे म्हणजे स्मार्टफोन लोकांना एकमेकांशी कनेक्ट कनेक्ट करायला खूप इम्पॉर्टंट आहे म्हणजे कोण दूर राहतं आहे तर कनेक्ट करू शकतो आधीच्या काळात असं पॉसिबल नाही व्हायचं कारण की स्मार्टफोन नव्हता पण आत्ता स्मार्टफोनच्या यूजमुळे लोकं एकमेकांशी कनेक्ट करू शकतात एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये राहू शकतात अजून अजून भरपूरसे असे यूज आहे स्मार्टफोनचे